आमच्या कॉलनीमध्ये नवरात्र उत्सवामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा ठेवल्या होत्या त्यावेळेस पाककला स्पर्धा पण होती तर मी पण आता यवतमाळ म्हटलं तर तिकडे मुंबईचे वडापाव एवढे लोकं जास्त लोकांना माहित नाहीत आणि ते ज्यांना माहिती आहे त्यांनापण त्याची चव माहिती आहे आणि माझं मुंबईमध्ये येणंजाणं असतं त्यामुळे तिकड तिकडे मी शिकलो होतो तर व वडापाव मुंबईचा वडापाव म्हणून माझी डिश ठेवली होती भरपूर लोकांना आवडली मी युट्युबवर किंवा याच्यावर असे पोस्ट कधीच केलेले नाही आहे पण मी युट्युबवर बघून शिकत असतो वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ कसे बनवायचे काय वापरायचं कसं वापरायचं म्हणजे ते नुसते महाराष्ट्राचेच खाद्यपदार्थ नाही तर मी राजस्थानी फूड गुजराथी फूड अश्या वेगवेगळ्या राज्यातले खाद्यपदार्थ पण कसे बनवायचे ते बघतो आणि घरी बनवतो पण स्वतः काही पोस्ट करत नाही